मला असं वाटतं की तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या आयुष्याची गती खूप वाढत गेली म्हणजे खूप वाढली आधी आपण बघायला गेलो तर पत्र तार ही सगळी साधने होती ज्याच्यामुळे आपल्याला खूप वेळ लागायचा समोरच्यापर्यंत एखादी गोष्ट पोहोचवण्यासाठी पण आता असं आहे की आपण एका क्लिकवरती किंवा एका बटनवरती आपण समोरच्याला कुठलीही महत्त्वाची गोष्ट असेल ती पोहोचवू शकतो कोणाशी बोलू शकतो आणि आपण त्याचा पूर्ण डाटा कलेक्ट करू शकतो म्हणजे आपलं जे काही बोलणं झालं आहे ते पूर्णपणे माहिती आपल्या हातात असते त्याची मग ते आपण सॉफ्टवेअर म्हणजे खूप छोट्याशा गोष्टीमध्ये आपण खूप मोठं जग सामावू शकतो इतकं सध्या तंत्रज्ञान पुढे गेलं आहे जे चांगलंही आहे आणि वाईटही आहे पण त्याचा उपयोग तुम्ही कसा करता याच्यावरती डिपेंड आहे